मासेमारी फेरीपूर्वी आपल्याला बोटीचे काम करावे लागते किंवा मेंटेनन्स करावे लागते काही काम असेल तर ते पूर्ण करून आपण ती जहाज मासे पकडण्यासाठी वापरू शकतो आपल्याला बोटीचे पहिले काम करावे लागते तरच आपण ती जहाज पाण्यामध्ये पाण्यामध्ये मासे पकडण्यासाठी वापरू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मासे पकडण्यापूर्वी बोटीमध्ये बर्फ बर्फ ठेवावा लागतो बर्फ आणायला लागतो कारण मासा हा ब मासा हा लवकर खराब होतो म्हणून आपल्याला त्याला ठेवण्यासाठी जास्त दिवस ठेवण्यासाठी आपण बर्फमध्ये त्याला स लावून ठेवतो जेणेकरून तो लवकर खराब नाही होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजेच आपल्याला मासे मारण्याकरता लागणारा डिजेल हा खूप आवश्यक असतो त्याशिवाय होडी चालणार नाही किंवा बोट चालणार नाही आपला प्रवास किती तासांचा आहे याच्या हिशोबाने हा डिजेलचा कोटा टँकमध्ये बोटीच्या टँकमध्ये तेवढ्या प्रमाणात भरून न्यावा लागतो आणि मासे पकडनाल्या पकडणारा इतर गोष्टी म्हणजेच माशांची नेट आपल्या कोणकोणते मासे मिलणार आहे त्यांच्यावर डिपेंड असतो आणि आपल्याला किती सहकारी करणारे मच्छीमार बोटीवर नेणार आहेत यांनी बोट बोटीप्रमाणे कुठले टाईपची बोट आहे त्याप्रमाणे ठरलेली असते जर ती मोठी पर्से नेट किंवा ट्रॉलेर असेल तर ते अकरा ते पंधरा बापा अकरा ते पंधरा मच्छीमार मच्छीमार त्या बोटीवर लागतात आणि जवळपास जवळपास होडी चालवणारे दोन कॅप्टन त्याला आपण तांडेल असं मराठीमध्ये बोलतो हे पाहिजे जेणेकरून एक एकाला झोप आली म्हणजे एकाला जर आराम करायचा असेल तर दुसरा होडी चालवेल आपल्याला मा मासेमारेपूर्वी इतर गोष्टी म्हणजेच टप मासे ठेवायला टप सॉर्टिंग करायला मासे म्हणजे सेपरेट सॉर्टिंग म्हणजे त्यांना वेगवेगळ्या टाईपचे मासे मे भेटतात समुद्रात तेच सेपरेट आऊट करायला आपल्याला काही टप किंवा टोपलेला टोपलेला परड्या लागतात जेणेकरून आपण ते मासे सॉर्ट करू शकतो आणि ते खणात बर्फ बर्फ मारून ठेवू शकतो आपल्याला बोटीचे बोटीचे काही डॉक्युमेंट्स नेहमी आवश्यक तिथं नेणे आवश्यक आहे कारण आपली होडी किनाऱ्यापासून खूप लांब जातो जिते कोस्ट गार्ड असतात म्हणून त्यांना पुराव्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आपण नेण्याचे घेऊन जाण्याचे गरजेचे आहे ही माहिती ही माहिती असली पाहिजे जे फेरी मासे पकडण्या फेरीपूर्वी ही माहिती आवश्यक आहे धन्यवाद